मराठी भाषाच असं नाही कोणतीही भाषा असली तरी त्याच्यात काळाप्रमाणे बदल होतोच तसाच मराठीतही झालेला आहे बऱ्याच प्रमाणात बाहेरच्या भाषांचा म्हणजे पूर्वी संस्कृतचा जास्त वापर होता त्यामुळे संस्कृतचा प्रभाव आहे पण त्याच्यानंतर मुघल लोक इंग्लिश लोक आले त्यामुळे त्यांच्याही भाषांचा परिणाम झालेला आहे त्यातल्या त्यात इंग्रजी ही विश्व भाषा असल्यामुळे बऱ्याचश्या त्यातले जे शब्द आहेत ते अगदी आता मराठी भाषेत रूढ झालेले आहेत त्याचबरोबर बऱ्याच भारतामध्ये सगळीकडे म्हणजे बहुभाषिक लोक प्रत्येकच राज्यात असतात तसेच ते महाराष्ट्रातही आहेत त्यामुळे हिंदी भाषेचाही प्रभाव बराच आहे हिंदी भाषा ही बऱ्याचदा मराठी बोलता बोलता हिंदी माणसं कधी बोलायला लागतात ते कळत नाही इतका तिचाही प्रभाव आहे त्याचप्रमाणे उर्दू उर्दूचाही प्रभाव आहे गझल आणि या गोष्टी पुढे आल्यामुळे बऱ्याच जणांना उर्दू शिकण्याचीही आवड येते आणि त्याच्यामुळे तो त्या भाषेचा त्यातलेही काही आवडणारे शब्द ह्याच्यात आलेले आहेत आणि वी बरेच आहेत नागपूर म्हणजे मराठी भाषा जरी म्हटली तरी ती दर थोड्या अंतरानंतर ती बदलतेच त्यामुळे तिकडचेही बरेच शब्द याच्यात आलेत काही नागपूरकडचे शब्द असतील काही कोल्हापूरकडचे शब्द असतील काही इकडचे सोलापूरकडचे शब्द असतील अशा बऱ्याच भाषांचं मिश्रण असं आता झालेलं आहे त्यामुळे ती भाषा बरीच काळानुरूप बदलते आहे असं म्हणायला काही हरकत नाही हा बदल अटळ आहे तो होणारच आहे त्याला काही पर्याय नाही हे नक्कीच आहे